राज्यातील मनोरंजन करणारे लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे जसं होळी येते होळीमध्ये होळी सेलिब्रेट करतात ती होळी जाळावी लागते आणि होळी जळते की त्याची पूजा पण करावी लागते आणि त्याच दिवशीच रात्री होळीला खेळ पण खेळतात जसे लंगडी कबड्डी आणखी अनेक प्रकारचे खेळ खेळतात आणि मग होळी कलरनी खेळतात पाणी वगैरे अशा पल प्रकारची होळी असते तर ते होळी सेलिब्रेट करतात मग येते राखी रक्षाबंधन म्हणजे राखी म्हणजेच बहीण भावाचा दिवस असतो त्या दिवशी बहीण भावाला राखी बांधते आणि राखी बांधून तो त्योहार सेलिब्रेट केला जातो ते राखी कसं की बहीण भावाला जोडणारे एक प्रकार असते की बहीण भावाचा दिवस म्हणून साजरा केला असतो राखी भावाच्या हाताला बांधून मिठाई चारते केळं नारळ हातात देऊनसरा त्याची आरती ओवाळते अशा प्रकारे राखी हा त्यौहार सेलिब्रेट केला जातो मग त्यानंतर येते चौदा अप्रेल चौदा अप्रेल हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा दिवस असतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा दिवस असतो त्या दिवशी रॅली निघते आणि हर घरी हर वस्तीत हर रांगेत आपल्या नागपूरमध्येच हर राज्यातील जिकडे खूपकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पूजा करत असतात आणि लाईटींग्स लावतात एक त्योहार म्हणून सेलिब्रेट केला जातो की त्यांची फोटो ठेऊन टेंपल बांधून त्यांची पूजा केली जाते अशा प्रकारची चौदा अप्रेल सेलिब्रेट होते आणि मग येते दिवाळी दिवाळीमध्ये लक्ष्मीची फोटो आणतात आणि लक्ष्मीला घरी बसवतात त्यानंतर लक्ष्मीची पूजा करतात आणि त्या दिवशी दिवाळीच्या वेळेस फटाकेही फोडतात नवीन कपडे घेतात नवीन कपडे घालतात फराळाचं बनवतात घरी चकली लाडू शेव चिवडा बुंदी आणि इतर प्रकारचे फराळाचे बनवतात आणि लक्ष्मीला चढवतात आणि तशीच पूजा करतात त्या दिवशी दिवाळी सेलिब्रेट होते मग येते पंचमी तशाच प्रकारे पंचमीमध्ये पण नागदेवताची पूजा करताना नागदेवताला दूध चढवतात घरी पूजा करतात नागदेवताची पूजा करतात मंदिरात जाऊन पूजा करतात अशा प्रकारची नागपंचमी असते तशाच प्रकारे येते मग नवरात्री नवरात्रीमधे पण नऊ दिवस देवीला मांडतात आणि देवीची पूजा करतात नऊ दिवस उपवास ठेवत असतात आणि नवव्या दिवशी मग लहान लेकरांचं पाच दिवसाचं जेवण ठेवले असते पाच नऊ दिवस उपवास ठेवतात आणि मग लहान लेकराचं जेवण ठेऊन ते उपवास सोडतात आणि मग देवीला नदीमध्ये किंवा पाण्यामध्येच मतलब विरवडतात तर अशा प्रकारची असते नवरात्री आणि मग येतो गणपती गणपती पण दहा दिवस बसला असतो तर गणपतीच्या वेळेस पण उपवास ठेवला जातो आणि दहा दिवस उपवास ठेवल्यानंतर गणपतीची पूजा करतात आणि गणपतीची पूजा केल्यानंतर दहा दिवस गणपती आपल्या घरी बसतो आणि त्याला मोदक आणि फराळाचं बनवून खाऊ पिऊ तिथे ठेवतात त्यांची पूजा करतात आरती करतात अशा प्रकारे गणपती पण सेलिब्रेट होते अशा अनेक प्रकारे त्योहार सेलिब्रेट होतात यालाच राज्याचे मनोरंजन म्हणतात